हॅलो मॅडम आपण आपण प्रिन्सिपॉल मॅडम बोलत आहे मला माझ्या मुलासाठी मला सुट्टीचा अर्ज करायचा होता आणि त्यामं त्याचं कारण की आम्हाला गावी जायचं होतं तिथे प्रोग्राम आहे आणि सात दिवसाची सुट्टी आहे तर सुट्टी पाहिजे होती हो तो करून घ्याल मला तुम्ही कसा काय व्यवस्थित किती सात दिवसाचं कसं काय आहे ते मला तुम्ही एकतर मोबाईलवरून सेंड करा किंवा मग सांगाल काय मग काय आहे

तर मी त्याचा होमवर्क वगैरे हात पकडा हो हो आणि त्याचं होमवर्क वगैरे मी पूर्ण करून घेईल व्यवस्थित करून ठेवेल त्याची हा चालेल ना ठीक आहे पाठवून देईल

आम्ही शेगावला जाणार आहे ते त्यांच्या हं आजीच्या करद्यांचं प्रोग्राम आहे तर त्याच्यामुळे तिथे जायचं आहे आम्हाला

बरं बरं मी त्याचा रोज होमवर्क वगैरे घेत जाणार पूर्ण गृहपाठ घेईन मी त्याचा आणि परीक्षेची वगैरे त्याच्याकडून तयारी करून घेईल आणि जमलं तर आम्ही सात दिवसाची सुट्टी जरी मी टाकलेली आहे पण आम्ही लवकरात लवकर येऊ ठीक आहे हो